विजेपासून आपल्याला हा भरपूर फायदा सुद्धा होते तसेच त्यापासून धोकासुद्धा असते उदारणार्थ आपण ओले हात किंवा ओले शरीर घेऊन विजेच्या उपकरणांना हात लावल्यास आपल्याला विजेचा झटका बसू शकतो तसेच आता उन्हाळ्याचे दिवस आहे त्यामुळे प्रत्येक घरामध्ये कूलरचा वापर होते कूलरमध्ये कूल्लर चालू करून जर आपण पानी टाकला तर आपल्याला विजेचा झटका बसू शकतो तसेच मोठमोठ्या खांबाजवळून आपण गेलो दोनशे चाळीस वोल्टपेक्षा जास्त तिथे करंट असते तिथे आपण चुकून जर हात लागला तर आपल्याला करंट बसू शकतो इत्यादी ठिकाणी आपल्याला करंट लागू शकतो